तहसील कार्यालयात एक कायदेविषयक अधिकार असतो तिथे खूप लेट होतं एखादं काम ते उशीर होतो कारण ते तिथे आज गेलो उद्या या परवा या असं हळूहळू ते लेट होत राहतं मग ते कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे का तिथल्या काय कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे किंवा तिथल्या काय सुविधांचा प्रॉब्लेम आहे अशामुळे ते लेट होते